सर प्रिंसिपल सर बोलत आहे का सूरज बोलत आहे सर हां सर ते सर ॲडमिशन करायची होती इंजिनियरिंगसाठीची

काय म्हटलं सर ऐकायला नाही आलं इंजिनियरिंगसाठी सर

तसं उद्या उद्याला चालू आहे का सर कॉलेज

किती वाजता यायचं सर कॉलेजला ठीक आहे ना सर होऊन जाईन ना पण सर ॲडमिशन ठीक आहे मग चालेल ना सर काही डाक्यु